हॅलो शॉपी तुमच्याकडून जो एक पेन्सिल बॉक्स मागितला होता कलर पेन्सिल तर त्यामध्ये एकवीस सेड्स होते त्या एकवीस शेडमध्ये एका कलरमध्ये तीन तीन होते आणि त्यामध्ये पिंक कलरचे जे होते ते चार शेड होते लाईट लाईट पिंक डार्क पिंक आणि त्यातच थोडासा असा डार्क आणि पिंकमध्ये असा मिक्स केल्यावर त्याच्यात जो कलर्स येत होता तो मुलांना खूप छान आवडला आणि तुमच्या ज्या स्पेशल जो होता तुमचा ऑफर त्या ऑफरमध्ये इरेझर जे कितीही लिहिलं कुठेही लिहिलं तरी मुलांनी ते मागच्या साईडनं असं इरेस केल्याबरोबर इरेझ होऊन जात होतं त्यामुळे तुमचे स्पेशली धन्यवाद आणि असा हा कॉम्बो पॅक पुन्हा जरी आला तरी तो ऑफरमध्ये टाका आम्ही पुन्हा त्याला आवर्जून घेऊ